वयस्कर माणसे प्रामुख्याने लूडो खेळतात किंवा व्हिडिओ गेम्स खेळतात ज्यांना व इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करता येतो ते व्हिडिओ गेम्स खेळतात पुन्हा चल्लस पाणी खेळतात काही लोक पत्ते पण खेळतात शब्दांचे कोडे खेळतात जुन्या आठवणींमध्ये कोण किती रमतात ते पण बघतात